हॅलो स्वस्तिक रेस्टॉरंट मी काही वेळापूर्वी जेवण मागवलं होतं चार चपात्या एक मिक्स व्हेज एक फ्राईड राईस आणि एक दाल फ्राय तर ते किती वेळ लागेल अजून ते जरा बघून सांगता का माझा पत्ता मी लिहिलेला होता दर्डा नगर यवतमाळ इन्कम टॅक्स कॉलनी तर रूम नंबर चारमध्ये ते जरा ब प्लीज बघून सांगा मला किती वेळ लागेल ते